मनोरंजनाचं जर तुम्ही तुम्ही त्याबद्दल मनोरंजनाबद्दल बोलत असाल तर मनोरंजन हे रेडिओच्यामार्फत हे एकोणाविसशेच्या ददकात म्हणजे एकोणाविसशेच्या दशकात करत चालत होते त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे टी वी वगैरे किंवा आता सध्याला दोन हजार दोन हजारच्या जो दशक होता दोन हजार दहापर्यंत त्यामध्ये टी वीचा खूप वापर करण्यात आला परंतु त्या वेळेस जास्त टेक्नॉलॉजी पुढे गेली नव्हती भारताची म्हणजे मोबाईल वगैरे आले ना ते संगणक वगैरे आले नव्हते परंतु आता आता सध्या सर्वांकडे मोबाइल आहे तर मनोरंजनासाठी त्यांना मोबाईलच ते सगळे मोबाईलच घेणार आणि मोबाईलच हा त्यांचा मनोरंजनाचा हा एक माध्यम बनलेला आहे टी वीला आता कोणीही जास्त बघत नाही टी वीवर कोणीही काही बघत नाही कारण जे आता टी वीवर बघायचं आहे ते आपण मोबाईलवरही बघू शकतो आणि हे सर्व पुन्हा सर्वांनाच माहिती आहे सर्वांकडेच मोबाईल आहेत तर सर्व मनोरंजनासाठी मोबाईलचाच वापर करत असतात मी ही मोबाईलचा वापर करतो तुम्हीही मोबाईलचा वापर करत असाल टी वीचा टी वी हा माध्यम मनोरंजनासाठी आता पुरेसा आहे पुरेसा म्हणजे पुरेसा नाही पण मोबाईल हा पुरेसा झालेला आहे मोबाईलचा वापर हा पुढच्या काळामध्ये म्हणजे भविष्यामध्ये खूप वाढणार आहे याची शक्यता आहे धन्यवाद